महाराष्ट्रातील प्रसिद्ध काही ऐतिहासिक ठिकाणी आहे त्यातीलच एक रायगड किल्ला रायगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानी रायगडाला आपली राजधानी केलं होतं येथेच त्यांचा राज्याभिषेकाचा इतिहास घडला रायगड म्हणजे स्वराज्याचं केंद्रबिंदू होतं रायगडांचं सौंदर्य म्हणायचं झाल्यास किल्ल्याच्या शिखरावरून पाहिलं की समोर सह्याद्रीचं वैभव आणि पायथ्याला पसरलेली हिरवाई दिसते रोपवेद्वारे वर गेलं की वाटेत खोल दऱ्या वाऱ्याचा आवाज आणि दगडी बुरुज जिवंत इतिहास दाखवतात शिवाजी महाराजांनी समाधी रायगड चा वाडा जगदीश्वर मंदिर हे सगळं पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात तसंच शिवनेरी किल्ला हा देखील महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे येथील इतिहास पाहता आपण शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला जिजा बाईंनी त्यांना इथेच संस्कार दिला आहे आणि किल्ला हा किल्ला म्हणूनही याची मांडणी अतिशय बुद्धिमत्तेने केली होती येथील सौंदर्य किल्ल्यावर चढत असताना तटबंदी दरवाजा आणि बाल शिवाजी यांची मूर्ती नजरेत भरते खाली पसरलेले जुन्नर गाव आणि डोंगरदऱ्या याचं दृश्य मन मोहून टाकणारं आहे सिंधुदुर्ग हा कल किल्ला सुद्धा महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा अभेद्य किल्ला म्हणजे नौदलाचं प्राचीन उदाहरण समुद्रातील हा एकमेव किल्ला महाराष्ट्रात असून सिंधुदुर्ग किल्ल्याचं सौंदर्य समुद्रामुळे वाढलेलं आहे समुद्रात बोटीतून जाताना समोर अचाानक भव्य बुरुजांचा किल्ला दिसतो हा अनुभव रोमांचक करतो समुद्राच्या लाटांवर उभा राहिलेला हा किल्ला त्यांच्या दरवाज्यात लपवलेला प्रवेश आणि त्याच डोंगरी समु सौंदर्य मनात ठसतं त्या किल्ल्यात असणारी मधोमध असणारी विहीर आणि खाऱ्या पाण्याच्या समुद्रात असणारं त्या विहिरीला असणारं गोड पाणी अगदी मनोवेधक आहे दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला हासुद्धा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून गणला जातो या किल्ल्याला कधीही न जिंकता येणारं असं मानलं जात होतं मोहम्मद बिन तुघलकाने त्याला दिल्लीतून राजधानी बनवली होती ह्या किल्ल्याच्या सौंदर्यात पडण्यासारखा किल्ला हा आहे एका उंच डोंगरावर बांधलेला आहे चकवा देणारा गुहा जाळीदार भिंती गडद वाटा सगळं रोमांच निर्माण करणारे आहे इत्यादी अनेक महत्त्वाचं ठिकाणे महाराष्ट्राला लाभलेली आहे तिथे पर्यटक जाऊन वेगळा आयुष्य अनुभ अनुभव जगू शकतात एक वेगळं अनुभव गोळा करू शकतो